मी मुख्यतः बीड या जिल्ह्यातून आहे परंतु माझ्या बाबांच्या कामाच्या निमित्ताने आम्ही नंदुरबार या जिल्ह्यात राहतो नंदुरबार हा जिल्हा जितका सुंदर आहे तितकाच विविध संस्कृतींनी आणि विवी विविध संस्कृतींनी नटलेला आहे नंदुरबार जिल्ह्याला लाभलेल्या तीन सीमा आहेत नंदुरबार जिल्हा हा प्रामुख्याने महाराष्ट्रात येतो परंतु त्याला मध्य प्रदेश आणि गुजरात सारख्या सुंदर स्वराष्टाचाही भाग जोडला जातो त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणात तुम्हाला विविध संस्कृती आणि विविध जाती जमातीचे लोक पाहायला मिळतील मध्य प्रदेश जवळ असल्यामुळे हिंदी आणि वेगवेगळ्या हरियाणवी अशा वेगवेगळ्या हिंदी प्रांतीय लोक तुम्हाला बघायला मिळतील आणि गुजरात गुजरात म्हटलं तर आपल्याला प्रामुख्याने गुजराती लोक गुजराती संस्कृती खाकरा फाफडा आणि त्या त्यांचा प्रसिद्ध गरबा हा दे बघायला मिळतो आणि महाराष्ट्रात नंदुरबार जिल्हा येत असल्याने महाराष्ट्रामधील महाराष्ट्रीयन लोकं आणि त्याचप्रकारे त्यांच्या संस्कृती अशा विविध संस्कृती जाती जमातींनी नटलेला हा आमचा नंदुरबार जिल्हा आहे आणि आमच्या नंदुरबार जिल्ह्यात फक्त गुजराती मराठी या मध्य प्रदेशीय स्थानीय जाती जमाती संस्कृतीतील लोकच नव्हे तर हिंदू मुस्लीम शीख इसाई अशा विविध संस्कृतींचे लोकही राहतात आणि आम्ही त्या सर्व लोकांमध्ये राहत असताना आमचा सर्वांशी बऱ्याचदा संवाद होतो आणि आम आमच्या आजूबाजूची लोकंसुद्धा आमच्या आवारात राहणारी लोकंसुद्धा सगळेच विविध जाती जमाती आणि संस्कृतीतून येतात पण त्यांच्यासोबत आमचे संवाद हे खूप चांगले आहेत म्हणजे आम्ही एका कुटुंबियांसारखे एकमेकांसोबत असतो आम्ही प्रत्येक जाती धर्मांचे सण एकत्रित साजरे करतो त्यांच्या धर्मा समाजात त्यांच्या संस्कृतीत बनवले जाणारे पदार्थ एकमेकांच्या घरोघरी वाटून आम्ही त्या सर्व पदार्थांचा सगळ्या सणांचा आम्ही आनंद घेत असतो मला तर खूप मजा येते